माझ्या आवडत्या शहरातील आवडती गोष्ट म्हणजे ब्रह्मकुमारी सेंटर ब्रह्मकुमारीच्या सेंटरवर जाऊन मला खूप खूप छान वाटते आणि मनाला शांती भेटते तिथे गेल्यावर आपल्या मनावरचे ओझे कमी होतात पॉझिटिव एनर्जी येते तिथल्या त्या दीदींचे गोष्ट ऐकून मनाला शांती भेट मिळते आणि तिथे गेलेली एनर्जी खूप पॉझिटिव असते खूप म्हणजे तिथे ब तिथे गेले की असे वाटते की आपण एखाद्या स्वर्गात गेलो असे ब्रह्मकुमारीचे सेंटर आहे माझ्या या शहरातील मला हे ब्रह्मकुमारीचे सेंटर खूप खूप आवडते आणि मनाला खूप शांती भेटते तिथे जाऊन मला असं खूप ज्ञानाच्या गोष्टी भे मिळतात आणि ते दिवसभर अशी एनर्जी असते आणि माझ्या शहरातील सगळ्यात पॉझिटिव एनर्जीवालं सेंटर म्हणजे ब्रह्मकुमारी सेंटर आहे आणि तिथं प्रत्येकाने जावं मला माझ्या शहरातील ही गोष्ट ब्रह्मकुमारी सेंटर खूप आवडते